रेखांंकन करायला मला ह्याच्यामुळं आवडतं ते त्या त्यामुळे मला खूप आनंद भेटतो आणि कुठल्याही वस्तूचं म्हणा कुठल्याही व्यक्तीचं किंवा कुठल्याही सुंदर पक्ष्याचं प्राण्याचं रेखांकन करायला खूप असं मला रुची आवड वाटते निर्म आणि अभिरुची आहे आणि मला खूप रस निर्माण होतो जेव्हा मी रेखांकन म्हणजे चित्र काढायला बसतो तेव्हा इतकं त्यामध्ये दंगून जातो की मी माझ्या स्वत ला विसरून जातो अशा प्रकारे मला चित्र काढायचं म्हटलं रेखांकन करायचं म्हटलं खूप असं इंटरेस्ट आहे खूप आवड आहे आणि त्यामुळे मला रेखांंकन करायला आवडतं